वत्सल सुपर मार्केटमधून बोलताय का सर माझं नाव प्रणव आहे आणि मला थोडी सामान सामानाची आवश्यकता होती आपल्या मार्केटमधून मी ऑनलाईन तुमच्या मार्केटचे रिव्यूज पाहिले तर मला खूप ते चांगले वाटले सर असं पण जास्त करून आपल्या खायचे पदार्थ म्हणजे तांदूळ गहू ज्वारी असे मला सामानाची आवश्यकता होती सध्या अर्जंटमध्ये मग तुम्ही डिलेिवरी कुठून कुठपर्यंत म्हणजे तुम्ही किती एरिया कवर करता डिलेवर्हरी मध्ये तुम्ही डिलेव्हीरी मॅक्स टू मॅक्स किती मिनिटांमध्ये किती तासामध्येे देऊ शकता मला सध खूप अजट आवूश्यकता आहे सध्या खूप आर्जंट आवश्यकता आहे सामानाची म्हणून लवकर डिलेवर्ही पाहिजे होती नॉर्मल डिलेवरी पेक्षा ते किती रुपयानी जास्त चार्जेस आहेत त्याचे हा ठीक आहे आपल्याकडे तांदूळाची कोणती कोणती व्हरायटी आपल्याला बासमती तांदूळ पाहिजे होता कारण आपण इतके वर्ष तोच वापरला आहे तर तोच बासमती तांदूळ पाहिजे होता आपल्याला पन्नास किल किंवा साठ सत्तर किलोमध्ये काही आहे का आपल्याकडे म्हणजे डायरेक्ट एक थैली घेऊून टाकली तर ते आपलं काम होऊन जाईल तांदुळाचं ठीक आहे ठीक आहे चालेल मी तुम्हाला सामानाची लिस्ट पाठवतो आणि ॲड्रेस पाठवतो तुम्ही त्यावर डिलेवरी करून द्या मग मी पण दोन टाकेल त्यातच